मवाईल घेतला खरे बाई पण दहा हजार रुपये गेले आणि फायदा काहीच नाही लेकारोवो तिथं ती बसतात मोबाईल पाहतात कोणाला पोराला मिसकान मारतात पळून जातात अं काय फायदा आहे मोबाईल घेऊनी एक फायदा आहे न एक नाही आहे मोबाईलच्या नावावर या कोपऱ्यात बसतात त्या कोपऱ्यात बसतात आणि न या पोरीला फोन लावतात त्या पोरीला फोन लावते मोबाईलचा फायदाही आहे आणि नुकसानही तेवढंच आहे काय कामाचे हे मोबाईल नसता घेतला असता तर पुरला असता बाई लई नुकसान होते या मोबाईलनं पोरी पळून जाते पोरं कोपराइनं बसतात कामंधंदे करत नाहीत कामं सांगितले तर म्हणतात आम्ही मोबाईल पाहतो पाहतात चित्र फित्र सर्व कसं करावं आता या मोबाईलचंही बी झोपतही नाहीत् आ साऱ्याही पाह्यलं तर झोपायच्या वक्ती ते मोबाईल हातात आहेच मोबाईलपासून काहीच फायदा नाही झाला बाई एक फायदाही झाला आणि नुकसानही झालं पोराइले फोनं लावते काय कुठे आहेस काय आहे ढमकं आहे टमकं आहे असं चालूच राहते वा वावरातही गेले तर वावरातही तसंच आहे काम कामं धंदे करत नाही तर मग मबाईलवरच राहतात याला बोलणं त्याला बोलणं सारी दुनिया बिघडली यानं साऱ्या पळून पळून जाऊन राहिले सारी या मोबाईलनं सारी दुनिया बिघडली काय कामाचे आहेत हे मोबाईल दुनिया सारी बिघडाले पळू पळून जाऊन राहिले सर्व